खेळात सहभागी होण्यासाठी तरुण मुलांना पुरेशा प्रमाणात प्रोत्साहित केले जात नाही आणि त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत असं मला बिलकुल वाटत नाही भरपूर मुला तरुण मुलांना प्रोत्साहित केले जाते प्रोत्स खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय स्तरावर कॅम्पेन करणे जरुरीचे आहे